नवीन जन्मलेला मुलगा हे खूप नाजूक असतात त्या खूप नाजूकपणे खूप सावकाश हाताळणे गरजेचं असतं त्याला सावकाश घेणे गरजेचं असतं त्याला दोन हातांनी उचलणे गरजेचं असते कसंही वाक हात पकडणे हात ओढणे पाय ओढणे हे प्रकार चुकीचं आहे हे प्र मुलांना पहिल्या एक वर्षापर्यंत त्यांना खूप सावकाश त्यांना हे कराय त्यांना वावरायचे असते त्यांचा आहारमध्ये त्यांच्या आहारामध्ये त्यांचा आहार एकदम नॉर्मल असायला पाहिजे दूध दूध आईचे दूध गंजी गो गोड पातळ पदार्थ त्यांना द्यावे लागतात त्यांना चांगले चांगले कपडे घालावे लागतात गरम नरम कपडे घालावे लागतात जसं ज्यामध्ये ते कम्फर्टेबल होऊ शकतात ज्यामध्ये ते चांगल्या प्रकारे खेळू शकतात असे कपडे त्यांना घालावे लागतात नवीन नवीन जन्मलेल्या मुलांना रोज त्यांना त्यांच्या तोंड तोंड साफ पुसणे त्यांचं तोंड रोज साफ पुसावे लागते प्रत्येक सेकंदाला त्यांचे तोंड साफ पुसावे लागते त्यांचं त्यांना पूर्णपणे साफ ठेवायला लागते नाही तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकतात त्यांना बाहेरचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्यांना त्यासाठी पण काळजी घेतली पाहिजे